होय आमच्या घरात सौचालय आहे आनि त्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत कारन आधी जेव्हा सौचालय नव्हते तेव्हा बाहेर शौचासाठी जावे लागायचे आनि त्याचे अनेक प्रकारचे त्रास हो व्हायचे आरोग्यासाठी स्वतःच्या व इतरांच्या आरोग्यालाही ते हानिकारक होते तसेच पावसाळ्यामध्ये किंवा अनेक ऋतूंमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचनी बाहेर शौचास जाण्यास यायच्या परंतू घराचमधे शौचालय असल्यामुळे आता त्या अडचनी येत नाहीत आनि शहर व आजूबाजूचा ए प्रदेश स्वच्छ राहतो आनि आरोग्यही चांगले राहते घरात प प प्रत्येकाने घरोघरी जर शौचालय बांधले तर गावाचे आनि शहराचे आरोग्य हे चांगले राहते त्यामुळे घरात सौचालय असने हे अत्याधिक आवश्यक आहे घरातील सौचाचे फायदे म्हनजे आपल्याला बाहेर ज जाण्याची गरज पडत नाही कुठल्याही वेळेला आपन कुठल्याही ऋतूमधे बाहेर स् शौचास जाताना ज्या अडचनी यायच्या त्या अडचनी घरात शौचालय असल्यामुळे येत नाहीत